चित्रकला हा विषय इतका विस्तृत आहे की त्याच्याबद्दल आपल्याला बोलणे अतिशय फार विस्तृतपणे बोलावे लागते पण चित्रकलेमध्ये प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते चित्रकलेमध्ये कोणी पेन्सिलनं नुसतं रेखाटन करतं कोणी चित्र पाण्याच्या रंगानी रंगवतं कोणी ऑइल पेंटिंग करतं कोणी वस्तू तयार करतं कोणी मूर्तिकला करतं अशा अनेक विषय ह्या चित्रकलेमध्ये येत असतात यामध्ये माझा आवडता विषय म्हणजे निसर्गचित्र निसर्गचित्र करत असताना आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते म्हणजे निसर्गाने आपल्यासमोरच इतक्या छान स्वरूपाची अनेक चित्रं ठेवलेली असतात की आपल्याला त्यातल्या एका केवळ एका बिंदू स्वरूपाचं चित्र हे चित्रण करायचं असतं पण निसर्गाने अख्खं विश्व हे आपल्या समोर चित्रकार म्हणून ठेवलेलं असतं आणि त्याचा आपण फक्त अनुकरण करायचं असतं चित्रकलेमध्ये निसर्गचित्र काढत असताना निसर्गाचे विविध रंग विविध छटा आणि विविध वेळी झालेलं ते एकाच ठिकाणाचं वेगळं वेगळं चित्र हे बघत असताना आपल्याला इतकं आश्चर्य वाटतं की निसर्गाने एवढं चित्र चांगलं काढलेलं आहे पण आपण त्याचं रेखाटन करत असताना अतिशय किती छोटेसे आहोत याची पूर्ण जााणीव होते ही जाणीव होत असताना कारण असं की एक तळ्याकाठी एक झाड असतं त्या त्याळ्यातमध्ये त्या झाडाचं प्रतिबिंब पडत असतं मागं सूर्य उगवलेला असतो पक्षी उडत असतात हे निसर्गचित्रामधलं अतिशय साधं वर्णन करायचं पण करत असताना सकाळच्या वेळी काढलेलं निसर्गचित्र दुपारचे वेळी काढलेलं निसर्गचित्र संध्याकाळच्या वेळी काढलेलं निसर्गचित्र आणि चंद्राच्या उगवल्यानंतर रात्रीच्या वेळी तो दिसणारा डोह असं काढलेलं चित्र हे प्रत्येक वेळी प्रत्येक भाव वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसत असतो आणि असं निसर्गचित्र काढण्याचा आनंद हा आपल्याला काढल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं येत असतो निसर्गचित्र काढत असताना केवळ निसर्गातील वेगळे वेगळे रंग जर बघितले तर आपल्या रंगपेटीतले रंग किती तोडक तोटके आहेत ह्याचे जाणीव आपल्याला होती निसर्गामध्ये केवळ झाडांचा रंग घेतला तरी हिरव्या रंगामध्ये इतक्या अनंत छटा आपल्याला बघायला मिळतात की आपल्या पेटीमधील रंग आपण तयार करत असताना ते रंगछटा करत असताना जाणवतं की आपल्या पेटीत एवढ्याचशा रंगावरती आपण चित्र रंगत असतो परंतु परमेश्वराने हा जो निसर्ग तयार केलेला आहे त्याच्या रंगछटा कर तयार करत असताना त्यानं को कोणत्या प्रकारची रंगपेटी वापरली असेल असा प्रश्न आपल्याला पडतो आणि हा प्रश्न पडल्यामुळेच जे निसर्गचित्र आपल्या हातून घडतं ते आपल्यातून घडत नसून तो निसर्गाने आपल्याला दिसे दिलेला निसर्गदत्त एक आविष्कार आहे आणि त्या आविष्काराचं प्रकटीकरण आपण करत असतो असं वाटतं आणि त्यामुळं जो आनंद उपलब्ध होतो जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद आपल्याला ते निसर्गचित्र काढण्यामध्ये होतो आणि ते निसर्गचित्र काढल्यानंतर ते निसर्गचित्र जेव्हा इतर लोक बघतात तेव्हा त्यांनाही त्याचा आनंद तेवढाच मिळतो हे निसर्गचित्राचं एक पूर्णपणे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की निसर्गचित्रामुळे सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळतो आणि आनंद मिळाल्यामुळेच हे निसर्गचित्र हे वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांनाच एक निसर्गाची एक प्रतिबिंब दारश दर्शवतो असं वाटतं म्हणून मला निसर्ग चित्रक चित्रकलेतील निसर्गचित्र हा आवडता विषय आवडतो कारण निसर्ग हाच मोठ्ठा एक चित्रकार आहे आणि त्या चित्रकाराचं आपण एक एक छोटासा बिंदू आहोत आणि या बिंदू स्वरूपात आपण जे काम करतो ते आपल्याला एवढा आनंद देतं की त्या आनंदात अनेकांना आपण न्हाऊ घालतो हा या चित्रकलेतला एक मोठा वेगळा भाग जाणवतो